दुर्गम आणि उपेक्षित ग्रामीण भागात राहण्यासाठी जे व्यक्तीसाठी जे खेळ आहेत ते एकदम चांगले आहेत आणि मनोरंजनाचा आणि ताणतणाव दूर करण्याचं साधन आहे कारण कबड्डी हा एक असा खेळ आहे की त त्याच्यात मनोरंजनही होते पूर्ण शरीराचा व्यायाम पण होते आणि तणावदेखील दूर दूर होते कारण त्याचंच लक्ष राहते दुसरं आहे क्रिकेट क्रिकेट पण तसंच आहे त्याच्यामधे जरी अकराजणं खेळत असली तरी बाकीची जी प्रेक्षक मंडळी आहे ती त्यात मनोरंजन होते आणि त्याच्यामुळे ते त्यांचा तणाव दूर होते म्हणून दुर्गम आणि उपेक्षित ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तीसाठी खेळ हे मनोरंजनाची आणि तणाव दूर करण्याची एकदम चांगले साधने आहेत